हो शहरची लोकं ज्यावेळी गावाला आले की गावाच्याही संकृतीचं किंव काय पोग्राम काय असतं असं ना ते साजरे करतात त्याशिवाय फिरणं करता गावची हवा इकडची तिकडची म्हणजे कुठे काय बघायला भेटेल गावाला आली काय काय नीट झालं आहे पहिलं कसं गाव खेडेगांव असं पण आत्ता जरा सुधारणा झाल्यापासनं सगळीकडं बघण्यासारखं वस्तू आहेत मंदिर विंदीर हे बघण्याला तर मुंबईचे लोकं जी एकदा मुंबईला गेले का त्यांचं ऑफिस एके ऑफिस आणि काय त्यांचं कुठे पार्टी म्हणजे कसं लग्न कार्यचा व पोग्राम असलं तर हॉटे तेव्हा पार्ट्या होतात बड्डेला जाणार बड्डेचा बहाणे त्या तेव्हा ते ते तिकडे मजे करतात आणि ज्या खेड्यातल्या बायका पण तिकडे राहाता मग त्यांच्याबरोबर त्यांना पण तिकडची आव बघण्याची आवड होते आणि ते तिकडचे वस बघतात हे आवड आहे